हां सर बोला ना नवीन कनेक्शनसाठी का तुम्हाला तुम्हाला एक ॲप्लिकेशन करावं लागेल सर आणि बाकीचे मग कंपोनंट जे लागते ते मी तुम्हाला लिस्ट पाठवतो सर टोटल असे त्यासाठी खर्च सर आता कुठं आहे तुमची साईट कुठे आहे म्हणजे हां टीम्बर एरियामध्ये पाहिजे का तुम्हाला अच्छा अच्छा अच्छा ठीक सर तिकडे आपण कमी करून देऊ ना बजेटमध्ये बसवून देऊ ते सर तुम्ही घर ओन करतास आता ओनर ओनर आहात का हां मग ते तुमचं ओनरशिप असेल तर तुमचं नावावरतीच ते करता येईल ॲप्लिकेशन फॉर्म एक भरावं लागेल सर आणखी तुमचं आधार कार्ड पॅन कार्ड वगैरे जमा ऑफिसला करायचं आहे सर नाही तर तुम्ही व्हॉटसअपवरून जरी पाठवला तरी पण आम्ही तो ॲक्सेप्ट करतो सर हो सर खर्च सर तो तुम्हाला साडेआठ नऊच्या आसपास साडेआठ नऊच्या आसपास बसेल सर सगळं आपल्याला कनेक्शन वगैरे प्रॉपर डिपॉझिट तुमचं सर पंधरा ते वीस हजारपर्यंत घेतलं जाईल स्टार्टिंगला

नाही सर ते कमी युसर एन्डमध्ये अवेलेबल असतं ना येस सर यस तुमचा लाईटचा जास्त यूज असणार

हां सर आलं लक्षात हां हां प्रोसेस व्हायला सर चार पाच दिवस लागणार तुम्ही पहिल्यांदा ॲप्लिकेशन फॉर्म पाठवला ना मग ते सगळं सबमिट करणार आम्ही त्याप्रमाणं आपल्याला वरून मीटर वगैरे येणार ते प्रॉपर ॲडजस्ट वगैरे करून तुम्हाला तिथं सायटवरती पाठवून देणार मॅक्स टू मॅक्स चार पाच दिवस लागणार सर चार पाच दिवसामध्ये होऊन जाईल सर सगळं नाही सर ते ॲप्रूवल वगैरे यायला लागते ना त्याच्याशिवाय आपल्याला ते काम करता येत चार पाच दिवसात होऊन जाते सर काय विषय नाही ठीक आहे सर जेवढं लवकरात लवकर होईल ना प्रयत्न करेल लवकरात लवकर करणार प्रयत्न हो सर पेमेंट तुम्हाला ॲडव्हान्स पेमेंट करायला लागेल पहिल्यांदा बाकी मग नंतर चार्जेस वगैरे सगळे योग्य दरात लावले आहेत सर नाही कम्पोनंटची जी लिस्ट आहे ना ते तुम्हाला मी पाठवून देईन त्याप्रमाणे कम्पोनंट जे तुम्हाला आणावे लागतील आपला एक माणूस येईल तिथे तो सगळं बनवून देईल स एक शॉप आहे सर ॲड्रेस तुम्हाला पाठवतो मी त्या शॉपला जाऊन तुम्ही विजिट करू शकता तेथून घ्या सर ठीक आहे ओके सर वेलकम